आमच्या या परिसरामध्ये सातारच्याजवळ एक दहा ते पंधरा किलोमीटरवर रामदास स्वामीची समाधी तिथं आहे रामदास स्वामींनी बराच काळ सज्जनगडावर काढलेला आहे तिथं हनुमानांचं मंदिर आहे रामदास स्वामींनी जे काही काम केलं सामाजिकदृष्ट्या ते आपल्याला त्या तिथं गेल्यावर पाहा ऐकता येतं पाहता येतं आणि एक सुंदर असा रम्य परिसर आहे काही नद्या आहेत आसपासच्या परिसरामध्ये आपण गेलो की त्या ठिकाणी ही मंदिर आपल्याला पाहता येतील पाहता येतात आणि भक्तिभावानं तिथं अनेक भक्त तिथं येऊन त्या ठिकाणी तिथल्या मु मूर्तींचं दर्शन घेत असतात अतिशय सुंदर रम्य परिसर आपण त्या ठिकाणी पाहू शकतो येता इतिहास जाणून घेऊ शकतो काही काळ माझ्या मते आपण तिथं जर राहिलो तर तिथले एक वेगळा आनंद भक्ती मार्ग आपल्याला त्याच्यापासून मिळणारा आनंद अतिशय चांगल्या प्रकारे मिळेल तर सगळ्यांनी कधी ना कधी सज्जनगडावर जावं आणि त्या ठिकाणी रामदास स्वामीच्या समाधीचं दर्शन घ्यावं पवित्र अशा ठिकाणात जाऊन आणि एक वेगळा आनंद मिळवावा अशी माझी अपेक्षा